शोदोर दस्तैवस्की हे नाव खूप साऱ्या लोकांना माहीत असलेलं नाव आहे हा एक उत्तम लेखक म्हणून शंभर दीडशे वर्ष तरी लोकांच्या मनावर त्याच ज्याचं गारूड आहे असा तो लेखक आहे आणि त्याची क्राईम अँड पनिशमेंट नावाची कादंबरी आहे ही माझी फार आवडती कादंबरी आहे ती मी अनेक वेळेला असंख्य वेळेला वाचली आहे आणि पुन्हा पुन्हा वाचते अगदी अलीकडचं म्हणा म्हणायचं झालं तर सांगायचं झालं तर दोन तीन महिन्यापूर्वी पुन्हा एकदा मी ती वाचली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी इतक्या वेळा वाचूनसुद्धा प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये मला नवीन काही तरी सापडलेलं आहे अगदी सुरवातीला म्हणजे मी बी ए वनला होते त्यावेळेला माझ्या एका शिक्षकांनी मला ती वाचायला दिली आणि मग ती मी वाचली तेव्हा मला जी ती कादंबरी आवडली ती एक रहस्यकथा म्हणून आवडली एक सुंदर रहस्यकथा आहे ती म्हणजे त्याचा जो नायक आहे तो एका सावकार सावकारी काम करणाऱ्या एका बाईचा खून करतो आणि तो खून करताना त्या बाईंची एक छोटी पुतणी असते छोटी म्हणू म्हणूया नको किशोरवयीन असते ती तर ती येते मध्येच ती आली आहे ह्याला तर तिला काही त्रास द्यायचा नसतो खरं तर पण तिचाही तो खून करतो आणि मग तिथून तो परत जातो हा नायक स्वतःला बुद्धिमान समजत असतो आणि म्हणून आपला आपण केलेली चूक आपण केलेला खून पचवण्यासाठी तो इतके इतके इतके प्रयत्न करतो आणि त्याला पकडण्यासाठी चाललेले पोलिसांचे प्रयत्न म्हणजे ह्याचे पचवण्यासाठी चाललेले प्रयत्न आणि पोलिसांचे त्याला पकडण्यासाठी चाललेले प्र प्रयत्न ह्या दोन्हींचं एक युद्धच म्हणूया येतं पण ते चालतं सबंध कादंबरीभर ते चालतं एकमेकांचे डाव प्रतिडाव एकमेकांना फसवणं पच प वगैरे हे सगळं चालतं आणि मग शेवट काय आहे ते खरं म्हणजे मी सांगायला नाही पाहिजे न तो प्रत्येकाने ब स्वतः होऊन वा वाचला पाहिजे कसं घडतं एक सुंदर रहस्यकथा आहे सुंदर रहस्यकथा हे मला बी ए वनमध्ये वाटलं होतं पण नंतरच्या काळात पुन्हा मी पुन्हा पुन्हा ही फार वेळा वाचली आहे मी कादंबरी पुन्हा पुन्हा मी कादंबरी वाचत गेल्यावर त्यात मला पुन्हा पुन्हा काही काही नवीन नवीन कळत गेलं ह्या कादंबरीमध्ये दारिद्र्य माणसाची कशी नाडवणूक करतं त्याचं एक विलक्षण विदारक असं आर्थ विदारक असा अर्थ आपल्याला या संबंध कादंबरीतून कळत जातो मृत्यू मृत्यूचं गारुड काय असतं मृत्यूचे कोणावरती कसे कसे परिणाम होत असतात हे आपल्याला समजून घ्यायचं असलं तर क्राइम अँड पनिशमेंट वाचावी मृत्यूवरून आठवण झाली आपल्या मराठीत कोसला नावाची एक कादंबरी आहे बा भालचंद्र नेमाड्यांची कादंबरी आहे खूप प्रसिद्ध कादंबरी आहे ती तर कोसलामध्ये तर रम रमा रमी रमी तर तिचा मृत्यू आहे म्हणजे त्या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर आहे त्याची ती बहिण आहे आणि देवी येऊन ती जाते त्याचं चित्रण आहे मराठीमध्ये ह्या कादंबरीत ते चित्रण वाचताना आपण हेलावून जातो अक्षरशः हेलावून जातो आपल्याला तो प्रसंग खूप ण संवेदनशील मनांना त्रास देणारा चटके देणारा आणि अगदी ह्रदयापर्यंत जाणारा खोलवर जाणारा असा तो प्रसंग आहे आणि त्याचा होतोच परिणाम इतका पण पण क्राइम अँड पनिशमेंटमधे जो एक मृत्यूचा प्रसंग आहे तो जर आपण वाचला ना तर मग आपल्याला कळतं की जेन्युईन म्हणजे काय त्या लेखकाचं लेखकाच्या बुद्धिमत्तेची प्रतिभेची काय उंची आहे तो तो प्रसंग वाचताना आपल्याला समजतं समजतं म्हणजे एकाच्या उन्नयनासाठी एकाच्या प्रगतीसाठी एकाचं आयुष्य उत्तम व्हावं म्हणून दुसऱ्याचा जी दुसऱ्याच्या जिवाचा त्याग करायचा किंवा मुलाची प्रगती व्हावी यासाठी मुलीच्या आयुष्याला गेलं तरी ते चालेल अशा प्रकारची आईचीच भूमिका असावी ह्या सगळ्याचं दस्तयवस्कीने इतकं अप्रतिम चित्रण केलेलं आहे आणि त्यातून निघणारे जे अर्थ आहेत मृत्यू म्हणजे काय एका व्यक्तीचा जीव जातो म्हणजे काय त्यांना हानी होते म्हणजे काय ह्याचं इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे क्राइमइन पुढे पुढे आपल्याला कळत जातं की क्राइमइन पनिशमेंट म्हणजे नुसते घटना आणि प्रसंग नाही आहेत तर क्राईम अँड पनिशमेंट म्हणजे जीवनाचा दस्तयवस्कीने लावलेला अर्थ आहे क्राईम कोणता आणि त्याला शिक गुन्हा कुठला आणि त्याला शिक्षा काय याच्याबद्दलची जी एक तात्विक भूमिका दस्तैवस्की मांडतो ती मोठी सुंदर आहे विचार करायला लावणारी आहे सतत सतत आपल्याला टोचणी देणारी पण आहे ज्याला सतसत विवेकाची टोचणी म्हणतात तर सतत आपल्याला टोचणी देणारी आहे ती पुन्हा पुन्हा आपल्या स्वतःच्या आयुष्यातले अनेक प्रसंग आठवून आपण दस्तैवस्कीनं कसा याच्यावर विचार केला आहे ह्याचा विचार करत राहतो आपल्याच अनुभवांचा अर्थ वेगळ्या प्रकारे लावायला लागतो हे जे सगळं करतं घडतं ना हे क्राइम अँड पनिशमेंटमुळे घडतं आणि म्हणून मी ती कादंबरी अनेक वेळा वाचली आहे एवढंच नव्हे आत्ता अलीकडेसुद्धा ती वाचली आत्ता अलीकडे जेव्हा ती वाचली ना तेव्हा मला वृद्धापकाळ म्हणजे काय हे समजलं वृद्धापकाळ आणि मृत्यू जवळ येणं ह्याचा काय अर्थ आहे ते मला कळलं आपण जगलो ते काय होतं याचा अर्थ तरी कसा लावायचा इथंपर्यंत जाण्याचा मार्ग दिसतो आहे असं वाटलं मला विचार करायला लावणारं जगण्याकडे पुन्हा नेणारं जगणं महत्वाचं आहे तुम्ही जगला नाहीत तुम्ही तुमचं जगणं संपलं तर सगळंच संपलं म्हणून जीवनावर प्रेम करायला पाहिजे हे क्राईम अँड पनिशमेंट शिकवतं आणि म्हणून या कादंबरीकडे पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं ह्याच्यावर चित्रपट निघाला आहे पण मला तो बघायला मिळाला नाही पण बघायला मिळाला तर मला तो नक्की बघायला आवडेल फार सुंदर कादंबरी आहे प्रत्येकाने वाचली पाहिजे अशी ती कादंबरी आहे